राज्यातील लोकांना रिकामा वेळ मिळाला की फिरायला जाणं आवडते खाली वेळ असलं की जसं की वॉटर पार्क झालं गार्डन झालं इथं लोकांना फिरायला खूप चांगलं वाटते आणि तिथे कसं प्लेस राहते लेकरांना फिरायला वगैरे तर जायला आवडते रिकामा वेळ असला की लाँग डाइववर जायला वगैरे आवडते खेकडा नाला आहे तिथेही खूप छान प्लेस आहे तो तर तिथेही लोक पिकनिक वगैरे करायला जाय जातात तेही खूप छान आहे बघण्यालायक आहे रामधाम झालं लाइट हाऊस झालं इथेही खूप छानपैकी आहे फिरायला तर लोकं तिथेही जातात तिथं वॉटर पार्क आहे छान जेवण वगैरे राहते तिथं लेकरांना फिरायला असते आणि छान बघायला सगळं काही आहे तर लेकरं ही छान खेळतात तर मग लोकं खाली रिकामा वेळ असला की जातात बघायला आणि फिरणं जाणं हे लोकांना खाली वेळामधे खूप आवडते कारण की वेळ मिळत नाही आणि खाली वेळामध्ये लोक जातातच फिरायला वगैरे